मी स्वयंपाक करण्यापूर्वी जे मला तयार करायचं आहे ते सगळं आधीच ऑलरेडी तयार करून ठेवत असते मला आता समजा सपोज मला जर मिरच्याचं वरण करायचंय आंबट चुक्याचं वरण जे करायचं आहे तर आंबट चुक्याचं वरण करायच्या आधी मला सगळं तयारी करून ठेवावं लागते आंबट चुका चिरून ठेवावा लागतो मिरची चिरून ठेवावं लागते त्यामध्ये मी वांगे वगैरे सगळं घालते कांदे बटाटा थोडासा आणि प प पूर्ण म्हणजे सगळी तयारी वगैरे करून ठेवली दाळी वगैरे डाळ वगैरे घेऊन घेते सगळं तयार करून ठेवलं की काही जास्ती त्रास होत नाही काही नाही मसाले वगैरे करून ठेवते मसाले जर संपले सपोज संपले तर मग मला ते बघावं लागते काय आहे तयारी केलेली आहे की नाही आहे मग ती तयारी करून ठेवते मला मिरच्याचं वरण करायचं जर असेल समजा तर त्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे वगैरे टाकावे लागतात खोबरं टाकावं लागते ते सर्व धुवून वगैरे घ्यायचं पूर्ण सगळं धुवून घ्यायचं आणि ते कुकरमध्ये लावून घ्यायचं कुकरमध्ये लावले की नंतर मग मी पूर्ण लसूण जिरं वगैरे जी लसूण जिरे याची जी पेस्ट असते यात आलं लसूण जिऱ्याची पेस्ट जी असते ती तयार करून घेते मसाले वगैरे तयार करून ठेवते आणि ते सर्व एकत्र करून ते रवीनी घोटून काढल्यानंतर मग ते फोडणी घालायचं फोडणी घातली की नंतर ते सगळ्यांना सर्व करायचं